भारतातील वाहतूक व्यवस्था कशी आहे आणि त्या पुढील सध्याची आव्हाने आणि संधी कोणत्या आहेत भारताची मुख्य वाहतूक समस्या ही आहे की सध्या वाहनांची संख्या ही अतिशय वाढलेली आहे आणि त्यातून होणारं प्रदूषण आणि गर्दी ही आजच्या काळातील मोठी समस्या आहे ठिकठिकाणी होणारे ट्राफिक जाम यामुळे नाहक मनस्ताप जो आहे तो भोगावा लागतो आणि याला उपाय म्हणजे जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा उपयोग करणे सायकलिंगचा उपयोग करणे हा आहे आणि शक्य तितक्या जवळच्या ठिकाणी पायी जाणे हा सर्वोत्तम पर्याय लोकांनी जास्तीत जास्त निवडावा अशी अपेक्षा आहे आणि रस्त्यावर ट्राफिक जाम झाल्यामुळे ओवरब्रिज ठिकठिकाणी बांधले जातात याने शहर जे आहे ते अधिकाधिक बकाल दिसते किंवा मग त्याचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते कुठेतरी हरवतं जास्तीत जास्त शहरीकरण झाल्यामुळे एक जो फील आहे नैसर्गिक तो कमी होतो आणि शहरं ही कृत्रिम आणि निरस वाटायला लागतात आणि दुसरी गोष्ट लोक वाहतुकीचे नियम जे आहेत ते पाळत नाहीत सिग्नल मोडणे ही एक सहज प्रवृत्ती लोकांमध्ये सर्रासपणे आढळते आणि वेगावर नियंत्रण नसते आणि लायसन्स किंवा इतर कागदपत्रांची पुर्तता नसताना सुद्धा अनेक लोक हे बेदरकारपणे वाहने चालवत असतात तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे यासाठी शासकीय यंत्रणा जी आहे ती अहोरात्र राबत असते परंतु तरीसुद्धा लोकांनी स्वयंस्फूर्तीने वाहतुकीचे काही नियम जे आहेत ते पाळायला पाहिजेत कारण जेणेकरून स्वतःबरोबर इतरांच्या सुद्धा जिविताचे आपल्याला रक्षण करता येईल आपल्याकडून इतरांना शारीरिक किंवा आर्थिक नुकसान होऊ नये ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि वेगावर नियंत्रण ठेवणं ही सर्वात मोठी गरज आहे ज्यामुळे जास्तीत जास्त अपघात घडतात असं दिसून येतं त्याचप्रमाणे गाड्यांची सर्व्हिसिंग पण वेळेवर न केल्यामुळेही अनेक अपघात होतात आणि नाहक निरागस निष्पाप लोकांचा बळी दरवर्षी या बेदरकारमुळे बेदरकारपणामुळे किंवा बेपर्वाईमुळे जात असतात तर कुठेतरी या गोष्टींना आळा घालण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे आणि हे प्रयत्न नुसते कायदा करून येऊ नयेत ते तर ते आतून यावेत आपल्या अंतप्रेरणेतून हे प्रयत्न हवेत प्रत्येकानेच हे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि सहजिकच आहे लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढते आहे त्याच प्रमाणात वाहनांची संख्याही वाढते आहे त्याला नाईलाज जरी असला तरी कुठेतरी आपण एक जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर करून यावर आळा घालू शकतो